मला बागकाम ह्या गोष्टीची आवड अगदी लहानपनापासून आहे कारण माझे आजी आजोबा हे मुळतः शेतकरीच होते त्यामुळे मी लहानपणापासूनच शेतीबद्दल भरपूर गोष्टी बघितल्या आहेत आणि आवडीने त्यात लहानपणी आपण जसे खेळायला जातो त्याप्रमाणे त्यात मी खेळलेली पण आहे आणि माझ्या आईला सुद्धा शेतीच्या कामाची खूप आवड होती त्यामुळे ती पण लहानपणापासूनंच तिच्या आई वडील सुद्धा शेतकरी असल्यामुळे तिला पण त्या गोष्टीत खूप आवड होती त्यामुळे माझ्या आईने घराबाहेरच एक छान बाग तयार केलेली होती ज्यामध्ये सगळ्या प्रकारची जवळ जवळ सुगंधी फुलं ही सगळ्याच प्रकारची लावलेली होती तसेच आपला भाजीपाला जो असतो रोजचा घरातला वापरता येईल असा काही भाजीपाला सुद्धा माझी आई त्यातच उगवायची त्यामुळे मला त्या गोष्टींबद्दल बऱ्यापैकी ज्ञान अगदी लहानपणीच भेटलेलं आहे त्यामुळे मी सुद्धा माझ्या घराबाहेर एक सुंदर बाग तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये मी छान अशी भरपूर फुलांची झाडे लावलेली आहेत आणि आपल्या रोजच्या वापरात येतील अशा थोड्या भाज्या सुद्धा मी नेहमीच लावत असते जसे दोन चार मिरचीचे रोपं झाले काही धण्याची दाने जर टाकले तरं त्यातूनही कोथिंबीर आपल्याला मिळते आणि आपले ही जे हर्ब्स आहेत तुळस तुळस ही आपले देवघरात म्हणजे देवपूजेसाठी महत्त्वाची असते त्यामुळे तुळससुद्धा एक छान तुळशीचे दोन चार रोपं लावलेले आहेत त्यामध्ये कृष्ण तुळस ही खूप सुंदर आलेली आहे तिला मी खूप जपते तसेचं गवती चहा लावलेला आहे आणि कधीकधी मेथीचे दाणे टाकले तर त्यातूनही मेथीची भाजीची रोपं छान येतात आणि घरच्याघरी आपल्याला विना म्हणजे औषधं मारलेली किंवा शरीराला कुठली हानी न होता नैसर्गिकरित्या उगवलेली भाजी ही आम्हाला खायला भेटते पालकची भाजी सुद्धा खूप छान उगवते त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल अगदी लहानपणापासूनच माहिती आहे आणि माझ्या मुलीलाही खेळायला बागेमध्ये छान मोकळी जागा भेटून जाते आम्ही घर घेतानाच मी त्यासाठी प्राधान्य दिलेलं होतं की घरापुढे छान बाग तयार करता येईल अशी मोकळी जागा नक्कीच असायला हवी आणि माझे ते स्वप्न आता पूर्ण झालेले आहे